हिरवा भाजीपाला खाणे तसे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहे त्या भाजीपाल्यामुळे आपली तब्येत पण फिट असतात ते भाजीपाला उगवण्याकरिता आपल्याला शेतामध्ये पहिले वाफे तयार करावे लागतात ते वाफे तयार केले त्यानंतर तिथे पाणी ओलावे लागतात पाणी ओलवून झालं त्यानंतर तिथे बी लावावी लागतात आपण बीज लावले तिथे आपलाच भाजीपाला निघाला त्यात आपल्याला निंदण फवारणी नी काही सल्पेट युरिया अठरा अठरा दहा अशा प्रकारचे अनेक सल्फेट द्यावे लागतात त्यामुळे भाज्याची वाढ होत असते त्या भाज्याची वाढ झाली की ते आपल्याला विकायला न्यायला सोपं जातं मग ते विकायला नेले की ते आपल्यालाच जवळच्या मोठ्या मार्केटात न्यावे लागतं तिथे एकजण सगळा भाजीपाला विकत घेतो आणि दुसऱ्यांना विकत असतो त्यामुळे आपल्या शरीराची तंदुरुस्ती बनत राहते आणि त्या भाजीपाला खाणेच खूप स चांगले आहे त्या भाजीपाल्यामुळे आपल्याला क कोणता त्रास बिमारी काही होत नसते त्यामुळे आपला त्रास खूप कमी होत असतो आणि त्या भाजीपाला उगवण्याकरिता आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते त्यामुळे त्या भाजीपाला खा सगळ्यांनी खावा तो भाजीपाला काही वाया जाऊ देऊ नका